भारतातील वाहतूक व्यवस्था ही गुंतागुंतीची आहे वाहतूक व्यवस्थेचे चार प्रकार आहेत रस्ते वाहतूक जल वाहतूक हवाई वाहतूक आणि नळ वाहतूक हवाई वाहतूक ही कमी खर्चिक नसून ती जास्त खर्चाची आहे त्यामुळे आंतराष्ट्रीय वाहतुकी मुळे भारताला एक आव्हान आहे तसेच जल वाहतूक ही सोयिस्कर आहे त्यामुळे आंतदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यापा सोपी जातो तसेच रस्ते